हां बोल बेटा हो हो मग जनरल सायन्स होतं तुझं नाही नाही एकदम बरोबर केलं मग पी सी एम पी सी बी कशात जास्त इंटरेस्ट वाटला दोन वर्ष आता सायन्स जनरल सायन्सच निवडला तर जे डबल ई नीट सी ई टी हे सगळ्या एन्ट्रन्स एक्झाम माहितीच असतील तुला क्लासेस वगैरेमध्ये सांगितलंच जाते याच्याबद्दल मग कशासाठी प्रिपेअर करताय तू अच्छा जे डबल ईचाही भरून घे ना मग लक बाय चान्स त्याच्यात तुला चांगले मार्क्स मिळाले तर बरं होईल तुला ॲडमिशनसाठी अरे पण पूर्ण फोकस आपण सी ई टीवर करायचा जे डबल ई एक एन्ट्रन्स म्हणून देऊन द्यायची माहिती आहे का गवरमेंट कॉलेजमध्ये जेव्हा आपण सी ई टीचा रिझल्ट देतो त्यानंतर जे डबल ई आपण फक्त पास आऊट आहे आणि त्याचा रिझल्ट त्याच्यासोबत अटॅच केला तर आपल्याला कॉलेज मिळण्यात पण मदत होते सध्या डेट गेली नसेल तर तू नक्कीच ट्राय कर हां आणि सी ई टीमध्ये कसं म्हणजे पी सी एम पी सी बी दोन्ही ग्रुप टाकले की पी सी एमच टाकला तो हां हां दोन्ही दे पण तसा जशी म तुला मॅथ्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर इंजिनिअरिंगकडे जायला बरं होईल तुला आणि त्यात पॅकेजेस पण जास्त आहे पी सी एम नाईनटी हां तसं त्याच्यात खूप स्कोप आहे डाटा सायन्स आहे आर्किटेक्चर आहे सिविल इंजिनिअरिंग आहे सिविल इंजिनिअरिंग पण तू करू शकते मुली जास्त सिविलकडे जात नसतात जेवढ्या पण जातात आणि त्यां त्यांना चांगले मार्क्स मिळाले तर त्यांना डायरेक्ट गवरमेंट जॉब प्रोवाईड होते

मग सी ई टी तर तुला द्यावीच लागेल आणि हां बी सी ए पण आहे जर सी ई टीमध्ये कमी मार्क्स आहे तुला आणि ट्वेलचे पर्सेंट जास्त आहे तर बी सी ए या ट्वेलच्या रिझल्टवरच ॲडमिशन होते बी सी एला पण इंजिनिअरिंग लेवलचीच जॉब लागते त्याला पण चांगले पॅकेजेस आहे तर तू ते पण करू शकते तू दे आधी पेपर असा कॉन्फिडन्स लूज नको करू हां पेपर झाला रिझल्ट आला की तू मला परत कॉल कर मी तुला परत सांगेल ठीक आहे पक्का पक्का एकदम ठीक आहे ओक्के वेलकम